मी सर्वात जास्त म्हटलं तर फ्रॉक शिवते लहान मुलींचे कपडे पण शिवते आणि हा मझा एक स्वतःचा बिजनेस आहे म्हणून मी हे शिवते माझी आवड आहे त्याच्यात म्हणून मी त्याच्यात माझं करियर केलं आहे आणि मला सर्व प्रकारचे कपडे असे वेगवेगळे स्टाईलची म्हणजे तयार करायला आवडतात त्याच्यामध्ये फॅशन खूप साऱ्या अशा करायला आवडतात कॉमण एकच शिवायला मला आवडत नाही तर त्यामध्ये काहीही डिझाइनर असू दे मी करायचा प्रयत्न करते किंवा जशी हवी आहे तशी मी करून देण्याचा प्रयत्न नक्की करते आणि त्याच्यामध्ये तंत्रे पण आहेत आणि आता खूप सोप्पं झालं आहे आपल्याला की आपल्याला हवी तशी कपडे शिवता आपल्याला येतं मोबाईलवर खूप साऱ्या गोष्टी कशा शिवायच्या म्हणजे कटिंगपासून ते पूर्ण स्टिचिंगपर्यंतची सगळी प्रोसेस त्यांनी खूप म्हणजे चांगल्या प्रकारे दिली आहे आणि स्लोली सांगतात जेणेकरून आपल्याला काय करायचं हे आपल्याला समजतं त्यामुळे तंत्र हे खूप उपयोगाचं आहे की आपल्याला कुठे क्लास वगैरे लावायची काही एक गरज नाही आहे आपण फक्त घरबसल्यासुद्धा हे शिवण काम करू शकतो कोणत्याही प्रकारची फॅशन आपण फक्त आणि फक्त फोनवर बघून करू शकतो हे एक आगळंवेगळं तंत्र आहे जे आपण त्याचा उपभोग चांगल्या कामासाठी घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये मशीन आता शिवण्यासाठी साहजिकच मशीन लागतं तर ते मशीनमध्ये पण खूप सारे प्रकार आहेत आत्ता ऑटोमॅटिक एक म्हणजे मशीन जे आलेलं आहे त्याच्या म नुसार आपला वेळसुद्धा वाचतो तर पाय मारावे लागत नाहीत आपले शारीरिक ऊर्जा जास्त घालवावी लागत नाही आणि कमी वेळेत खूप जास्त पद्धतीनी चांगलं काम आपण करू शकतो पुन्हा त्याच्यामध्ये आपला इंटरेस्टसुद्धा वाढतो हे जे तंत्र आहे किंवा हे मशीन जे आहे ना या मशीनमुळे आपण आधीच्या काळातली मशिनरी आणि आत्ताच्या काळातल्या मशिनरीमध्ये खूप फरक आहे आधीच्याला वेळ खूप जायचा आणि पैसे कमी पण मिळायचे आत्ता तसं नाही आहे आत्ता फॅशन खूप पुढेपुढे चालत आहे पुन्हा आधीची फॅशन आत्ता नवीन ट्रेंड बनली आहे तर त्यासाठी आपण ह्या मशीनमुळे नक्कीच चार तासाचं काम दोन तासात नक्कीच करू शकतो त्यामुळे आपला वेळ पण वाचतो आणि कमाईसुद्धा हे तल्लिवल्ली होऊ शकते लेडीजसाठी ही खूप चांगली सोय आहे किव कारण स्त्रियांना काही शारीरिक प्रॉब्लेम असतात त्या प्रॉब्लेमच्या दृष्टीने बघितलं तर आत्ता जे नवीन मशीन आली आहे चांगल्या कंपणीची आहेत पुन्हा त्यावर आपले आपण लोन काढूनसुद्धा ती घेऊ शकतो या फॅसिलिटी सगळ्या उपलब्ध आहे त्यामुळे शिवणकाम करणं हे आत्ता खूप मु मोठी अशी गोष्ट राहिलेली नाही आहे सहज साधी आणि सगळ्यांना उपलब्ध होणारी आहे त्यामुळे हे तंत्र आपल्याला नक्कीच वेगाने आणि चांगलं काम करून देऊ शकतं खूप वेळसुद्धा जात नाही आणि सर्व प्रकारचे कपडे आपण घरबसल्या शिवू शकतो फक्त मोबाईल आणि मशीन ह्या दोन तंत्राचा वापर जरी केला तरी आपली प्रगती यामध्ये नक्कीच चांगली होऊ शकते हवं ते शिवता येऊ शकतं